आजकालचे मुलं ही जास्त करून स्क्रीनवरच खेळ खेळत असतात आणि त्यांना खेळ खेळायला बाहेर कुठे जावे किंवा काही असे दुसरे खेळ खेळावे असं त्यांना वाटतच नाही तर त्यांना स्क्रीनवरच खेळ खेळायला आवडतात तर यासाठी आपण पहिल्यांदा त्यांचा मोबाईल तर कमी केला पाहिजे आणि मोबाईल कमी केला तर त्यांना बाहेर थोडं ग्राऊंडवर म्हणा किंवा बाहेर अंगणात म्हणा किंवा असंच कुठेतरी खेळायला पाठवले पाहिजे आणि स्क्रीनवर चाललेले खेळ हे काय खेळ फक्त बसूनच खेळू शकतो आपण तर या खेळण्यात काही मजा नसते शरीराची हालचाल नसते आणि यात थोडा असा आनंद पण मिळत नाही तसेच जे खेळ खेळतो आपण बाहेर जाऊन तर मुलांनी तसे खेळ खेळला पाहिजे तशा खेळामध्ये शरीराची हालचाल होत होते एक्सरसाईज होते आणि थोडंशी आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि मुलांना आणखी काही करण्यास मदत मिळते म्हणून स्क्रीनवर चाल जास्त वेळ जात असल्याने हल्ली मुले तेच खेळ खेळत असता तर त्यांचा आधी पहिल्यांदा तर मोबाईल कमी केले पाहिजे आणि अशी वेळ त्यांची लावून दिल्या पाहिजे सकाळी उठल्याबरोबर ग्राऊंडवर पाठवले पाहिजे नाहीतर संध्याकाळच्या वेळेला ग्राऊंडवर पाठवले पाहिजे असं करत असले असं जर केलं तर मुले ग्राऊंडवर जाऊन खेळतील त्यांचे शरीर चांगले राहील तब्येत चांगली राहील आणि स्वस्थ स्वास्थ्य चांगलं राहील आणि त्यांचे शरीराला एक ऊर्जा मिळेल